भरपूर प्रकारे पाण्याची आपल्याला गरज असते सकाळी उठल्यापासून लॅटरीन बाथरूमला ब्रश करणे ह्या गोष्टीला पाण्याची गरज असते भांडी धुणे कपडे धुणे साफसफाईसाठी पाण्याची व्यवस्था गरज लागते पाणी पिण्यासाठी स्वयंपाक बनवण्यासाठी आपण जे साफसफाई करतो स्टाईल धुणे ह्या काही धुणे वगैरे करणे यासाठी पाण्याची दिवसभर आपल्याला नितांत गरज असते झाडांना पाणी टाकणे तर अशा काही गोष्टी आहेत गाडी धुणे तर यासाठी आपल्याला दिवसभर काही ना काही काही ना काही कोणत्या ना कोणत्या कामासाठी कंटीन्यु आपल्याला रोजच पाण्याची गरज असते आणि ते आवश्यक असतो आपण जेवण करतो तेव्हा सुद्धा आपल्याला पिण्यासाठी पाणी असतं आणि जोवर पाणी नसेल तर आपण काहीच नाही करू शकत तर पाण्यामुळे भरपूर काही कामं होतात आणि पाण्याची गरज नितांत आवश्यकता आंघोळ करणे या सगळ्या गोष्टीला दिवसभर काही ना काही पाण्याची आपल्याला गरज लागत राहते